नमस्कार सर माझं नाव रुत्तिकेश सोडी आहे मी साईकृष्ण हॉटेलमधून काही ऑर्डर केलं होतं जेवण तर ते मी रद्द केलं पण मी रिफंडसाठी माझे अप्लाय केलं होतं तर तो रिफंड अजून मला आला नाही आहे तर तुम्ही चेक करून सांगा शकता का की माझ्या अकाऊंटमध्ये कधीपर्यंत तो रिफंड जमा होईल हां मी केलं होतं सर्व इन्फॉर्मेशन भरलेली तुम्ही अजूनपर्यंत मला रिफंड दिला नाही दोन दिवस झाले तुम्ही रिफंड मला देत नाही आहात तर मग स्विगीवर कसा विश्वास ठेवायचा की रिफंड तुम्ही देत नाहीत मग ऑर्डर ठीक आहे सर तुम्ही कराल मला त्याची खात्री आहे बट कधीपर्यंत माझं लवकरात लवकर पाहिजे रिफंड ओके ठीक आहे कधीपर्यंत मिळून जाईल सर नक्की मिळेल का दो चोवीस तासात ओके कारण का मला दोन दिवस तेच बोलतो आहे तुमच्या कस्टमर केअरशी की मला रिफंड द्या रिफंड द्या माझा रिफंड मिळत नाही आहे कोणीच रिस्पॉन्स देत नाही मला कसं म्हणजे तुम तुमचं म्हणजे स्विगीचं असं काही रिस्पॉन्सच येत नाही आहे बाकीचं तर डिलेवरीवाल्यांसाठी रिस्पॉन्स ल क्वीकली रिस्पॉन्स येतो आहे ओके चालेल चालेल चालेल सर कधीपर्यंत मिळू शकतो मला ओके चोवीस तासात नक्की मिळेल ना ओके ठीक आहे ठीक आहे चालेल सर तुमचं नाव ओके थँक्यू तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळलाय थँक्यू ओके ओके चालेल चालेल थँक्यू ठँक्यू सर थँक्यू